तसे आजकालच्या जीवनात खूप मोठे खूप छोटे छ सुरू झा केलेले छोटे छोटे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये खानावळ खानावळ किंवा मुलांसाठी मुलांच्या शिक्षणासाठी असलेले साहित्याचं दुकान त्याचबरोबर काही तयार केलेली वस्तू विकणे अशा अनेक प्रकारचे व्यवसाय छोट छोट्या व्यवसाय आहेत त्याच त्यांना त्याचबरोबर